आमच्या गावातील महिला ज्या असतात ज्या बचत गट वगैरे काही असतात तर ते बचत गटामध्ये कसं एक व्यवस्था ठेवतात आणि त्या व्यवस्थांमध्ये जसं मसाले वाटणं हे करणं तर सगळ्या बाया त्या बचतगटाच्या ज्या सर्व बाया असतात ज्या या व्यवसायामध्ये असतात त्या सगळ्या बाया मसाले किंवा चटणी किंवा मिरची किंवा हळद असं जे मसाले असतात ते मसाले दळण्यासाठी एक त्या बचत गटाची एक संस्था असते म्हणजे कसं असं एक जागा दिलेली असते त्यांच्यासाठी त्या जागेवर सगळेच सर्व उपकरणे उपलब्ध असतात आणि त्या बाया सर्व बाया तिथं जमतात आणि तिथे मसाला किंवा हे दळतात किंवा मग खेड्यागावामध्ये कोणतं लग्न असलं तर मग लग्नाच्या पण तर तयाऱ्या असतात जे मसाला आहे हळद वगैरे दळली दळ कुटण्यासाठी किंवा दळण्यासाठी येत असतात बायांना सगळं घरोघरी जाऊन बोलावतात आणि त्या बाया घरोघरी जमल्या की मग सर्वजणं एकत्र येतात आणि गोष्टी करत गप्पा करत इकडच्या तिकडच्या गोष्टी करत ते मसाला हळद आणि हे सर्व दळून घेतात अशाप्रकारे खेड्यागावातील महिला मसाले लाल मिरची तिखट दळणासाठी एकत्र येतात